कालांतराने म राज्याचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा खूप विकसित झाला का असं झालं आहे अशा प्रकारे की लावणी जो हा प्रकार आहे पहिल्या काळामध्ये तो लावणी खूप छान प्रकारे स्त्रिया करायच्या पण नंतर नंतर जर हे लावणी हा प्रकार बघायला गेला तर स्त्रिया खूप लाजायला लागल्या आणि लावणी हा प्रकार थोडा असा बुडीचा झाल्यासारखा वाटू लागला पण परत एकदा नवीन पिढी जी आली त्या नवीन पिढीने व लावणी हा प्रकार परत सुरू केला आणि अशा प्रकारे सांस्कृतीक आणि कलात्मक वारसा परत एकदा विकसित होत आहे असं दिसत आहे